इन मी स्वयंपाकाच्या छंदाला एक व्यवसाय बनविण्याचा विचार हा केला होता मला पाणीपुरी आ हा बिजनेस सुरू करायचा होता मला त्याचा स्टॉल टाकायचा होता मी त्याची सर्व प्लॅनिंग केली मग घरच्यांसोबत डिस्कस केलं तर ते मला बोलण्यात एवढंच बाकी आहे राहीलं आहे म्हणजे एज्युकेशन झाल्यानंतर आता तू पाणीपुरी सुरू कर असं त्यांची प्रतिक्रिया होती याबद्दल त्यामुळं मी त्यांना माझ्या स्वयंपाकाच्या छंदाबद्दल मी त्यांना हे काहीच बोलले नाही